एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दस ग्यारह हे गाणं मी लहान असल्यापासून टी व्हीवर लागायचं आणि मी अगदी लहान होते तेव्हापासून ह्या गाण्यावरती नाचायचे काय शब्द काय काय काही कळायचं नाही पण ते गाणं लागलं की मी नाचायचे थोडी मोठी झाल्यावरती मग मला माधुरी दीक्षित त्या गाण्यात आहे असं कळलं मग माधुरी दीक्षितची इतर गाणी मी बघितली आणि ती बाई जसं नाचते तसं आपल्याला नाचता यायला पाहिजे एवढंच काय ते डोक्यात आलं बरं नंतर हळू हळू कळलं की तिने क्लासिकल शिकलं आहे कथ्थक मग मी घरातल्यांच्या मागे लागले की मला पण ह्या क्लासला घालायचं मला पण शिकायचं आहे ते आणि तिच्यासारखं नाचायचं आहे घरच्यांना पहिले वाटलं की उगाच काही तरी वेड घेतलं आहे डोक्यात तर जाईल थोड्या दिवसांनी पण मग ते काय माझं वेड संपलं नाही मग नंतर हळूहळू मी दादाच्या मागे लागून लागून त्याला कॅसेट आणायला लावल्या गाण्यांच्या मग ते बघून बघून मी नाचायला लागले मेची सुट्टी तर माझी अशीच जायची कुठे फिरायला जायचं नाहीच म्हणायचे मी रोज एकेका गाण्यावरती मी नाच बसवायचे आणि करायचे माझ्या मैत्रिणींनाही करायला लावायचे नंतर जेव्हा खरोखर मग एकदा मी हायस्कूलला गेले तेव्हा शाळांमधून वगैरे ज्या कॉम्पिटिशन असतात किंवा काय गॅदरिंग असतं तेव्हा जेव्हा सिलेक्शनची वेळ आली तेव्हा विचारायचे शाळांमध्ये की तुम्ही शिकताय का मग मात्र मला असं वाटायचं की मला का नाही घातलं आहे क्लासमध्ये मग घरी येऊन मी रड रड रडले आणि मग मला आईबाबांनी शेजारी आमचा एक क्लास होता तिकडे कथ्थकच्या क्लासला घातलं